मी काल मार्केटमध्ये गेले होते मला बाजारामध्ये एका दुकानामध्ये साडी आवडली होती खूप छान होती तिचा रंग खूप छान होता दुकानदाराला विचारले साडी कमी प्राईजमध्ये होती तिथे सेल लागला होता साडीचा तर मिनी ती साडी घेतली घरी आणली घरी आणल्यावर सर्वांना दाखवली ती साडी तर सर्वांना छान वाटली तिचा रंग घातल्यावर खूप सुंदर माझ्या अंगावर दिसत होता आणखीन तिचा वर्क पण खूप छान होता माझ्या मुलाला तर ती साडी खूप आवडली मिने घातल्यानंतर सुद्धा ती खूप छान दिसत होती